हलो हलो

हा हा

हा हा हं हं

हा हा ठीक आहे

हा हा हा हो प्रॅक्टीससाठी हा हा हं लाईट आली का नाही हा

हा हा हं हो एक तासामध्ये प्रॅक्टिस हं ठीक आहे ठीक आहे हो कारण की ड्युटीवर राहतात ना तर जास्तीत जास्त आम्ही हा एक तास देऊ शकतो रोजचा हा हं हं हं ठीक आहे

हो तसं ते हो ठीक आहे हो पहिल्या कंपनीमध्ये मी हो नोटीस टाकून देते हो हो

हो नंबर से नंबर आणि नाव घेईन लिहून मी तुमच्याकडे हो ते हो हो हो हो ठीक आहे हो हो मी तुम्हाला संपूर्ण लिस्ट आणून देते नाव त्यांचे मोबाईल नंबर आणि करू म आपण असे

कोणता टाईम हो कोणता टाईम म्हण्टल्या कोणता टाईम म्ह कोण हा हा हा ठीक आहे हो